हॅलो हा दादा बोल हा ना रे चाललं आहे आहे झालं कॉलेज बिलेज झालं नाटक बिटक संपलं आता कंटायला रे जाम हो आता ॲक्च्युली मराठीचे पिक्चर मी फारसे बघत नाही पण आता पल्ल्याड पल्ल्याड बघायला जायचं आहे कारण तो मकरन देशपांडे सरांचा पिक्चर आहे म्हटल्यावर बघायलाच हवा ना हो हो मला नाही माही हो तेच हो समजले समजले नाही नाही ते माहीत हो हो

तो आहे काय जितेंद्र कुमार ॲक्टर तितू भैया जीतू भैया ना तो टी व्ही एफ सिरीजमधला ओके ओके ते ना हाली भरपूर मीन दिसते त्याच्यावर मी बघितलं नव्हता आता नक्की बघायला पण काय आता तेवढेशी म मराठी पिक्चरमध्ये तो रस नाही राहिला आधी कसं चौकटचा राजा तुम्मी पाकडं हो हो पण तो पिक्चर पिक्चर बघून ते लहान मुलांची ॲक्टर आहेत ती नाही पण चिमणी पाखरं अप्रिशिएबल वर्क त्या मुलांचं होतं कारण त्यांची त्या एका मुलाची ॲक्टिंग हो देऊळ बंद बघितला बघितला खूप सुंदर पिक्चर

हो हो नक्की नक्की हो चालेल नक्की दादा च